महाराष्ट्र राज्यातील कला व हस्तकौशल्ये क्षेत्रातील दखल घेण्याजोगे प्रमुख प्रवाह व नवे बदल हे हाताने मडके बनवले जातात आणि त्याच्यानंतर पेपर मॅचेने डेकोरेशन चांगले प्रकारे केले जाते आणि प्लास्टिकचे आणि असं ब बास्केट हे ते बनवले जातेत आणि ग गॉर्जियस फॅब्रिक सारी हे ते सर्व बनवले जातेत खूप चांगल्या प्रकारे सजावटसाठी हे सर्व बनवले जातेत